धर्म हिंदू धर्म हा आमचा प्रमुख धर्म आहे आणि त्यामुळे इथले लोक साधारण त्यामुळे म्हणजे बड्या मोठ्या संख्यने हिंदू आहे तर त्यांना आपल्या धर्मावरची श्रद्धा कशी व्यक्त करतात हे सांगण्यासाठी मला हिंदू धर्मात तेहेतीस कोटी देव आहे तेहेतीस कोटीचे रोज कोणणा कोण तरी देवाची श्रद्धा वक्त करता नसतो त्यामुळे जेवढे देव आहेत तेवढ्या लोकांचे शक्त श्रद्धा व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहे कोणी देवळात जातं कोणी नवस करतं कोणी सं सं संस्कृतातले श्लोक पाठ करतात ज्यांना जे शक्य असेल ते करतात रोज दर्शन घेतात आरती करतात त्यांना जे शक्य आहे आणि द्रव्य हे गरिबांसाठी वापरतात त्यामुळे आपली

काहीजण शारीरिक मदत करतात काही वेळ प्रसंगी स्वत च्या पदरचे पैसे खर्चवरून त्याना पण अशारितीने देव देवावर श्रद्धा आहे की अमूक एक माझं असं नवस करतात की माझं हे काम झालं की मी तुम्हाला अशारितीने तुम्हाला दव्य रूपाने म्हणा किंवा कष्टाच्या रूपाने मी तुमचे उपकाराची फेड करेन तर हे श्रद्धा आहे लोकांना शद्धा की मला आता आयुष्यामध्ये खूप मी यातना सोधल्यात पण माझं आयुष्य याच्यापुढं तरी चांगलं कर असे ते श्रद्धेमुळे ते त्यांच्या देवाकडे मागणी करतात आणि ज्या देव सगळीकडे आहे असा आमची श्रद्धा आहे त्यामुळे कुठलीही मागणी देव आपली पुरी करेल आपल्याला अडीअडचणीतून बाहेर काडेल ही त्यांची श्रद्धा आहे आणि ते श्रद्धा कुठल्याही रूपाने द्रव्य रूपाने म्हणा किंवा आपल्या श्रमाच्या रूपाने म्हणा किंवा आणखी कष्टाकऱ्याने ही व्यक्त करत